भारतातील आरोग्यसेवेबद्दल बोलायचं तर मला असं वाटतं की भारतातील आरोग्यसेवा दोन वेगवेगळ्या भागात आपण डिवाईड करू शकतो म्हणजे एक आहे ते प्रायवेट सेक्टर जिथे प्रायवेट हॉस्पिटल्स प्रायवेट दवाखान्यांच्या स सोयीसुविधा आणि पब्लिक म्हणजे गवर्नमेंट आपल्या सरकारने मोफत पुरवलेल्या आरोग्य सेवा अशा दोन भागात त्याची विभागणी होऊ शकते मला असं वाटतं की भारतातील आरोग्यसेवा खूप सक्षम आहे कारण एवढ्या मोठ्या देशा देशाची लोकसंख्या एवढी असताना त्याची आरोग्यसेवा एवढ्या चांगल्या प्रकारे हँडल करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ते भारतात होतं आहे याचं उ सर्वोत्तम उदाहरण म्हणजे आत्ताच आपण कोविडला सामोरे गेलो तर कोविडच्या काळामध्ये काय झालं की वॅक्सीन हे सगळ्यात मोठं शस्त्र होतं कोविड पासनं लढण्यासाठी आणि एकदा ती वॅक्सीन आपल्याकडे आल्यानंतर ती एवढ्या करोडो लोकांपर्यंत पोचवणं ह्याच्यासाठी सक्षम आरोग्यसेवा असणं खूप गरजेचं होतं तर त्यासाठी सरकारने खूप उत्तम प्रयत्न केले आणि वेगवेगळ्या पातळीवरच्या दवाखान्यांमधे वेगवेगळी कोविड सेन्टर्स उघडून ते त्याचे लसीकरणाच्या विविध प्रक्रिया समजून घेऊन त्यानुसार तरतूद करून आपण सगळ्यांना वॅक्सिनेशन केलं या दरम्यान मला असं वाटतं शहरांमध्ये बऱ्यापैकी लोकांपर्यंत वॅक्सिन पटकन पोचलं पण नाही म्हणलं तरी गावांकडल्या दवाखान्यांमध्ये तिकडच्या लोकांसाठीचे जे वॅक्सिनेशन सेन्टर्स उभे झाले त्याला थोडा वेळ गेला मात्र मला असं वाटतं ते सर्वांपर्यंत पोचलं आणि अशी एक वेळ आली जेव्हा आपल्या देशातील करोडो लोकांनी वॅक्सिनेशन घेऊन आपलं कोविडपासनं प्रो स्वत चं संरक्षण करून घेतलं होतं आणि म्हणूनच आपण कोविडला हरवू शकलो इतर आरोग्यसेवांबद्दल मला असं वाटतं की जे प्रायवेट दवाखाने आहेत ते जरी भरपूर चार्ज करत असले तरी ते सक्षम आहेत आणि ते तुम्हाला योग्य ती सेवा देतात परंतु त्याच्यामध्येही काही फ्रॉड करणारी दवाखाने काही डॉक्टर्स आहेत त्यांच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे व्हेअरअॅज एखादी कम्प्लेंट करायची असेल मला तर ती गवर्नमेंटच्या दवाखान्यांबद्दल करायला आवडेल साहजिक आहे की एवढ्या लोकांसाठीचे दवाखाने सांभाळणं ती सुविधा उपलब्ध करून देणं आणि ती सक्षमपणे चालव चालवणं ही खूप कठीण गोष्ट आहे पण मला असं वाटतं की बऱ्याचदा काय होतं की पब्लिक हॉस्पिटल्समध्ये सार्वजनिक दवाखान्यांमध्ये खूप मोठ्या मोठ्या रांगा असतात डॉक्टर्स कमी असतात त्यांची अवेलेबिलीटी नसते आणि त्यामुळे पेशंट्सकडे रुग्णांकडे लक्ष दिलं जात नाही त्या केसमध्ये असं होतं की तुम्ही औषधं तर घेत असता पण ते कितपत तुमच्यासाठी योग्य आहे किंवा ते किती लागू पडतं आहे हे तुम्हाला कळत नाही आणि त्यामुळे बरेचदा कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात प्रॉब्लेम होऊ शकतात त तर ही एक गोष्ट सुधारण्यासारखी आहे तसंच मला वाटतं की बऱ्याचदा आपल्याला स्वच्छता खूप आढळत नाही पब्लिक हॉस्पिटल्समध्ये याचंही कारण तेच आहे की लोकसंख्या एवढी आहे की ते तो भार सहन होत नाही त्या दवाखान्यांना पण त्यात नक्कीच आपण काही गोष्टी सुधारल्या जाऊ शकतात त्याच्याच बरोबर दर परवडतात का आपल्याला प्रायवेट हॉस्पिटल्सचे हा खूप महत्त्वाचा भाग आहे कारण काहीच्या काही आपल्याला चार्ज केलं जातं आपल्या दवाखान्यांमध्ये प्रायवेट च्या के केसमध्ये तिकडे खूप पैसे वारेमाप खर्च होतात आणि तुमची ऑपरेशन्स तुमच्याकडे लक्ष दिलं जातं परंतु पैसे खूप खर्च होतात आणि जसं मी म्हंटलं की फ्रॉड जे होत आहेत दवाखान्यांमध्ये किंवा हॉस्पिटल इंडस्ट्रीमध्ये ते भयंकर आहेत बऱ्याचदा असं होतं की तुमचं तुम्ही रिकव्हर झालेले असता तुमची ट्रीटमेंट पूर्ण झालेली असते पण तुमचं बिल वाढवण्यासाठी तुम्हाला कित्येकदा तिथं ठेवलं जातं कित्येकदा तुम्हाला तुमच्याकडनं पैसे उकळले जातात आणि ते प्रायवेट असल्यामुळे तुम्ही काही करू पण शकत नाही तुम्ही एकदा तिकडे अॅडमिशन घेतली की जोपर्यंत ते तुम्हाला डिस्चार्ज देत नाहीत तोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत तुम्ही काही करू शकत नाहीत तुमचे हात त्यांच्या दगडाखाली अडकले असतात आणि मग जोपर्यंत मोठं बिल होत नाही तोपर्यंत ते तुम्हाला सोडत नाहीत आणि त्यामुळे ब वारेमाप पैसा खर्च होतो तर मला असं वाटतं की प्रायवेट हॉस्पिटल्स आणि पब्लिक हॉस्पिटल्स या दोन्हींमध्ये काही पॉझिटीव गोष्टी आहेत आणि काही निगेटीव गोष्टी आहेत तर त्या आपण सुधारल्या पाहिजेत उदाहरणार्थ पब्लिक हॉस्पिटल्समध्ये स्वच्छता तिकडे लोकांच्या रांगांचं नियोजन त्यांना योग्य वेळेत उपचार मिळणं त्यांना योग्य ते उपचार मिळणं आणि त्यांच्यावर लक्ष दिलं जाणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तर ते आपण करायला सुरुवात केली पाहिजे तर प्रायवेट सेक्टरमध्ये हा जो फ्रॉड्सचा प्रकार वाढलाय पैसे उकळण्याची जी लोकांची वृत्ती वाढली आहे ती वा थांबवून योग्य ते योग्य त्या दरात प्रायवेट हॉस्पिटल्समध्ये पण लोकांना उपचार दिले गेले पाहिजेत पण ओव्हरऑल भारताची लोकसंख्या बघता आपण एक सक्षम देश आहोत आणि आपली आरोग्यसेवा सक्षम आहे असं मला वाटतं